माझ्या व्यवसायात मीच म स्वतः जनावरांची काळजी घेतो मी गाईसाठी हिरवा चारा आणतो तसंच त्यांचं गाईचं दूध वगैरे मी स्वतःच काढतो त्यानंतर त्यांचं जे मलमूत्र आहे ते मी स्वतःच करतो तसंच त्यांना उन्हाळ्यात मग हिरवा चारा मिळत नाही तर मग मी अंड्याचं कुटार किंवा हरबऱ्याचं कुटार तुरीचं कुटार असं जमा करून एका खोलीत जमा करतो ते थोडं थोडं आणि काही मका असं असं या असं त्यांचा उदरनिर्वाह करतो त्याच्यानंतर वाटेत जुळी आहे जुळलीच्यात म्हणजे जुळलीसाठी चारा पण भरून ठेवावं लागतो त्यांना पण कुटार तुरीचं कुटार चण्याचं कुटार असं एकूण सर्व भरून भरून ठेवावं लागतं असा मी त्यांचा उदरनिर्वाह करतो